हॅलो

तुळजाभवानीसाठी देवी आहे तिथली देवीचं मंदिर आहे तुळजाभवानीचं ते प्रसिद्ध आहे तिथलं

चि हा तिर्थाचं ठिकाण आहे येते आणि तालुका आहे तो जिल्हा नाही आहे उस्माना जिल्ह्यामध्ये येत आहे ते

वझेचं मग दुकान आहे ते मंदिरापाशीच आहे आणि ते तुम्हाला ते चांगलंं कुंकू मिळून जाईल हां शुद्ध कुंकू मिळेल तिथं हा मंदिरासमोरच दुकानं वगैरे आहे तिथं तुम्हाला साडी चोळी ओटीचं सामान सगळं मिळून जाईल

हां तिथं अभिषेक वगैरे करायचं झालं तर पुजारी आहे तिथले त्यांना पुजाऱ्यांना गाठायचं आणि करायचा

आणि ते पूजारी पूजारी करतात जेवण्याखाण्याची व्यवस्था सगळी हा ते ते पुजारीच करतात आणि दर मंदिरामध्ये व्य व्यवस्था केली जाते

तिथं पालखी वगैरे मिळते ते हां हां हां दर्शनासाठी दिवसभर असतं आणि तुम्हाला अभिषेक वगैरे करायचं झाला तर सकाळच्या वेळचं असतं ते पहाटे पाच प ते सातपर्यंत वेळ आहे पूजेचचं अभिषेकाचा

तो पूजारी गुत्त घेतो सगळं त्यांना नैवेद्य वगैरे तुमचा दाखवतो तुम्हाला जेवणखान वगैरे सगळं देतो तुमची पूजा वगैरे सगळी करतो तुमचा अभिषेक असेल किंवा साडी चोळी नेसवायची असेल किंवा तुम्हाला सिंहासन भरायचं असेल तो सगळं पूजारी करतो तिथला हां हां